मी पहिल्यांदा स्वयंपाक माझी मम्मी बरी नसताना तेव्हा फस्ट म्हणजे तेव्हा मी स्वयंपाक करायला सुरू केलं आणि त्यानंतर म्हणजे तो अनुभव खूप छान होता जे थोडंसं लासलं होतं पण तरी तो अनुभव मला खूप छान वाटला